हा नमस्कार बोला हो बरोबर बोला हो बोला

हो हो बोला ना

काय उपक्रम करूया सांगा कसं आहे मुख्याध्यापकांची मला या विषयी परवानगी घ्यावी लागेल मुख्याध्यापकांशी बोलून मी तुम्हाला कळविन नक्कीच पालकसभा आम्ही ठेवू नक्की तुमच्या आणखी काही समस्या असतील तर तुम्ही त्यावरती नक्की बोलू शकता

हो नक्की आमचा त्याविषयी प्रयत्न आहे जास्तीत जास्त हसत खेळत शिक्षण कसं पूर्ण होईल याकरता आम्ही प्रयत्नशील आहोत

आमचा तोच प्रयत्न आहे की जास्तीत जास्त विद्यार्थी समाजाभिमुख कसे होतील जास्तीत जास्त ते समाजामध्ये कसे मिक्स होतील त्याचबरोबर आम्ही हा नेहमी प्रयत्न करतो की मुलं सर्वांमध्ये मिळून मिसळून कसे राहतील

हो त्यासाठी आमचा हा प्रयत्न आहे त्यासाठी आमचा प्रयत्न असतो नेहमी की विद्यार्थी पूर्ण घडावा मुख्याध्यापकांशी मी चर्चा करतो हा तुमचा नंबर असेल तर मी तुम्हाला परत यावरती कॉल करतो रिटर्न किंवा तुमच्या संपर्कात आणखी कोण पालक आहेत का अच्छा नक्की बरं झालं तुम्ही फोन केलात मला मी मुख्याध्यापकांशी चर्चा करून तुम्हाला नक्की कळवतो उपक्रम आहेत आपण पालकसभेवर त्यावर चर्चा करू

हो नक्की नक्की या तुम्ही वेळ काढून